नमस्कार रसिक इव्हेंट ओके कोण बोलताय आपण हो हो हो हो बरं बरं बरं बरं आवडला का तुम्हाला आवडला का आमचं इव्हेंटचं जे काही ऑर्गनायजेशन होतं ते आवडलं का तुम्हाला

मनःपूर्वक धन्यवाद अरे वा

तुमच्या

बरं बरं बरं

बरं हां हां हां हां नाही नाही कसं झालं तुम्ही हां हां बरं बरं नाही नाही तुमच्या श शब्दांसाठी तुमच्या या कौतुकासाठी अतिशय मनःपूर्वक धन्यवाद तुमचे पण म्हणजे तुम्हाला हे सुद्धा सांगावसं आव सांगायला आवडेल तुम्हाला की तुम्ही इव्हेंटच्या आधीच तुम्हाला काय काय अपेक्षित आहे ते इतकं अचूक सांगितलं होतंत की त्यामुळे मग आम्हाला तो इव्हेंट तसा त्या पद्धतीने आयोजन करणं सोप्पं गेलं म्हणजे तुम्ही अगदी छान सांगितलं होतंत की आम्हाला भपकेबाजपणा नको किंवा आम्हाला या या गोष्टी हव्यात आम्हाला स्वच्छता लागेल किंवा जेवणामध्ये आम्हाला हे अमूकच पदार्थ हवेत हे आणि हे इतकं अचूकपणे तुम्ही छान सांगितलं होतंत की मग त्याप्रमाणे आम्हाला आयोजन करणंही सोप्पं गेलं आणि तसा प्रयत्न आम्ही आमच्याकडून केला आणि आता त्याच्यानंतर तुम तुम्ही इतकं सकारात्मकपणे आम्हाला सांगताय त्याच्यामुळे कौतुक करताय तर खरंच खूप छान आणि बरं वाटतं आहे आम्हाला कारण कसं असतं शेवटी कुठलाही बिझनेस आहे इवेंट म्हणजे आमचं रसिक इव्हेंट कंपनी जी आहे तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन ही खूप महत्त्वाची बाब असते आणि ती एकदा झाली की सगळं म्हणजे छान वाटतं अगदी चांगला फीडबॅक मिळाला की आम्हालाही हुरूप येतो उत्साह येतो तर खरंच मनःपूर्वक धन्यवाद तुमच्या कौतुकासाठी हं अजून हां अगदी धन्यवाद मॅडम मला हे विचारावंसं वा म्हणजे हे तुम्हाला विचारावंसं वाटेल किंवा आवडेल तुमच्याकडून ऐकायला की काही तुम्हाला त्रुटी आढळल्या आहे का की ज्या जेणेकरून आम्ही पुढच्या इव्हेंटमध्ये त्या सुधारू शकू असं काही तुम्हाला वाटलं तर नक्की तेही नमूद करा तुम्ही

बरं बरं हां बरं बरं बरं हां

हां हां हां नक्की नक्की नक्की नाही नक्की अगदी म्हणजे तो तुम्ही ह्या सांगितलेला बदल आम्ही नक्कीच करू पुढच्या वेळेस सीनियर सिटिझन किती आहेत किंवा काय त्याची संख्या लक्षात घेऊन आम्ही टेबल खुर्चीचीही व्यवस्था करू आणि आम्ही वाढपीसुद्धा वाढवू त्याच्यामध्ये जेणेकरून तुम्हाला जागेवरती तुम्हाला जेवण वाढ वाढण्याची सोय केली जाईल नक्की धन्यवाद मनःपूर्वक धन्यवाद पुन्हा एकदा